आता लवकरच दिवाळीच्या सुट्ट्या लागतील आणि प्रत्येकजण कुठे ना कुठे फिरायला जाण्याची एक संधी शोदतील आणि त्यानुसार आपला बेत आखतील परंतु अशा सणासुदीला किंवा अशा सुट्ट्यांच्या वेळेस जेव्हा आपण पर्यटनाला जातो तेव्हा पर्यटकांनी जागरूक राहण्याची गरज निर्माण झालेली आहे कारण सलग सुट्ट्या आल्या की प्रत्येक जण कुठे न कुठे फिरायला जातो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये एक प्रकारेची लूटमार या पर्यटकांची होताना आपल्याला दिसून येते ज्या ठिकाणी आपण पर्यटनाला जातो त्या पर्यटनाचं ठिकाण निश्चित करणं किंवा आपल्याला ते परवडण्याजोगं आहे की नाही हे पर्यटकांनी तपासून पाहिलं पाहिजे त्याचबरोबर जेव्हा आपण पर्यटनशुल्क आका पाठवतो किंवा आपण पर्यटनशुल्क जेव्हा भरतो तेव्हा ते पर्यटनशुल्क जे आहे ते त्या पर्यटन ठिकाणासाठी अनुकूल आहे की नाही हे पाहणंसुद्धा गरजेचं ठरतं पर्यटकांनी पर्यटनाला जात असताना त्या ठिकाणची संपूर्णपणे माहिती घेण्याची गरजसुद्धा आज निर्माण झालेली आहे कारण आपण बऱ्याचदा पाहतो की मोठ्या हौशेने पर्यटक पर्यटनाला जातात फिरायला जातात परंतु काही नैसर्गिक आपत्तीमुळे ते तिथेच अडकून पडतात उदाहरणार्थ हल्ली आपण पाहतो की ढगफुटी एखाद्या ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस होतो किंवा वादळीवारा होतो किंवा इतर काही नैसर्गिक घटना घडतात आणि पर्यटक तिथेच अडकून पडतात अशा पद्धतीच्या कुठल्याही प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून दूर राहण्यासाठी पर्यटकांनी त्या ठिकाणचं नैसर्गिक पद्धत किंवा नैसर्गिक कुठले नैसर्गिक आपत्ती तर येणार नाही ना याकडे नीट त्याचा अभ्यास करून जाणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर पर्यटनाला निघत असताना आपल्याला आवश्यक त्या गोष्टी ज्या आहेत त्या पर्यटकांनी जवळ बाळगल्या पाहिजेत म्हणजे आपलं सामान म्हणा किंवा इतर औषधं म्हणा ही सुद्धा त्यांनी जवळ ठेवली पाहिजेत तसंच जेव्हा आपण पर्यटनाला जातो तेव्हा ते ज्या ठिकाणी आपण नोंदणी केलेली असते ते नोंदणी केलेलं जे ठिकाण आहे किंवा आपल्याला घेऊन जाणारी जी व्यवस्था आहे किंवा आपण जे साधन निवडतो समजा आपण एखादी बस किंवा एखादी फिरायला जाणारी ट्रॅव्हलर जर आपण बुक केलेली असेल तर ती व्यक्ती त्या ठिकाणी नेण्यासाठी आपल्याला पात्र आहे की नाही किंवा जो बस चालवणारा आहे वाहक आहे किंवा चालक आहे तो चालकसुद्धा व्यवस्थित आहे की नाही हे पाहणंसुद्धा गरजेचं ठरतं त्याचबरोबर वाहनाची सुरक्षतासुद्धा सुरक्षिततासुद्धा फार महत्वाची वाटते आपल्याला घेऊन जाणारं वाहनसुद्धा व्यवस्थितपणे तपासलेलं आहे की नाही हे सुद्धा पाहणं गरजेचं ठरतं त्याचबरोबर आपण जेव्हा पर्यटनाला जातो तेव्हा पर्यटन ज्या स्थळी आपण उतरणार आहोत ते समजा एखादं हॉटेल असेल त्या हॉटेलाची सुद्धा बित्तंबातमी काढणं किंवा त्या बाबतीचा तपशील आपल्याकडे ठेवणंसुद्धा पर्यटकांना आज गरजेचं ठरलेलं आहे कारण सुट्ट्यांच्या वेळेस मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक हॉटेलांना किंवा त्या स्थळांना भेट देत असतात त्यामुळे पर्यटकांची एक प्रकारे लूटमार केली जाते आपल्याकडून कुठल्याही प्रकारची पर्यटनशुल्कामध्ये लूटमार तर होत नाही आहे ना हे सुद्धा तपासून पाहणं फार गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं पर्यटनाला जाताना आपण आपल्यासोबत जर महिला असतील तर त्या महिलांची उत्तम व्यवस्था तिथे होईल की नाही हल्ली महिला सुरक्षिताता ही एक एक सामाजिक समस्याच म्हणावी लागेल ही समस्यासुद्धा भेडसावताना दिसते त्यामुळे जर फक्त महिला पर्यटक असेल तर त्या पर्यटकांनीसुद्धा आपण ज्या ठिकाणी थांबणार आहोत त्या ठिकाणी योग्यरित्या अशी सुरक्षितता आहे की नाही किंवा जर काही त्या ठिकाणी समजा काही दुर्घटना घडली किंवा काही समस्या ओढवली तर त्यापासून आपल्याला पोलिस ठाणं गाठणं हे शक्य आहे की नाही हे सुद्धा तपासून पाहिलं पाहिजे किंवा पोलिस ठाणं जवळपास आहे की नाही हे सुद्धा तपासलं पाहिजे त्याचबरोबर ज्या ठिकाणी आपण आपल्या आपलं सामानसुमान ठेवतं किंवा आपला जो काही आवश्यक असा ऐवज असतो पैसे म्हणा किंवा आणखी जे काही या आहे तेसुद्धा सुरक्षित राहील की नाही या सु याकडेसुद्धा पर्यटकांनी कटाक्षाने लक्ष द्यावं असं मला वाटतं जेणेकरून त्यांचं ही जी सहल आहे किंवा त्यांचा हा जो पर्यटनाचा पर्यटन आहे ते उत्तम प्रकारे आणि आनंददायी घडेल आणि त्यांचा हा जो प्रवास आहे हा प्रवास सुखकर आणि ज्यातून ते चांगल्या प्रकारे आपल्या पर्यटनाचा आनंद घेऊ शकतात